जर माझ्या पॉझिटीव्ह एक्सपिरिअन्सबद्दल सांगायला म्हटलं तर हे हा एक प्रोडक्ट आहे सफोला मसाला ऑइल जे की कुकिंग ऑइल आहे तर आधी याची ॲडव्हरटाईजमेंट वगैरे खूप चालत होती टी व्हीवर की हे हार्टअटॅकची जे प्रॉब्लेम वगैरे आहेत ते कमी करते म्हणून तर म्हणून मी हे ऑइल घेतलं ज्यामध्ये कोलेस्ट्रोल आय मीन कमी असते ज्यामुळे हार्टअटॅक नाही होत म्हणजे सहजासहजी माणसांना तर हे खूप चांगलं असं दाखवलेलं होतं आणि जेव्हा मी ह्याला खरंच घेतलं तर खरं सांगू तर हे खरंच खूप चांगलं एक कुकिंग ऑइल आहे खूप लाइट वेटही आहे आणि जास्त म्हणजे तेल जर आपण पुरी वगैरे काढतो किंवा कोणतीही तळतो कोणतीही गोष्ट तर जास्त तेल चिटकतसुद्धा नाही ते इतकं चांगलं आहे म्हणजे जास्त तेल पोटात जात नाही आणि तसंच म्हटलं तर हे खरंच हेल्दी वगैरे आहे कारण की मी याची मॅनीफॅक्चरिंग प्रोसेस वगैरे बघतलेली आहे तर या तेलामध्ये कोणतीही काही ॲडिशनल गोष्ट नाही टाकलेल्या जे की हार्मफुल असू शकतात शरीरासाठी तर हा एक बेस्ट प्रॉडक्ट आहे